आमचा भाग हा समुद्राच्या किनारी आहे समुद्राच्या किनारी असल्याकारणाने लोक आमच्या इथे येत नाहीत त्यामुळे आमच्या इकडे जास्त कलाकौशल्य प्रसिद्ध नाही इथे कोणीही जास्त येऊन फिरकून येत नाही इकडे कोणीही आम्हाला जास्त प्रेरणादायी अशा गोष्टी समजाऊन शिकवू शकत नाही या बाजूला हवामान हे नेहमी दमट असल्याकारणाने लोक इकडे यायचं टाळतात फक्त सुट्टीच्या दिवशी कधीतरी म्हणून समुद्र पाहायसाठी म्हणून ते फक्त येऊ शकतात नाही तर इथे शक्यतो कोणीही येत नाहीत किंवा शिबीर असेही होत नाही